नळाचे पाणी आम्हाला चोवीस तास मिळत असतं कारण की आमची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये वरती आमची बोरिंग आहे तर आम्ही जेव्हात नाही तेव्हा आपण आम्ही नळाचं पाणी वापरू शकतो आणि ते बोरिंगचं पाणी म्हटलं तर आम्ही ते वापरण्यासाठीच वा म्हणजे वापरायचं जे असतं कपडे धुवायचे भांडे घासायचे याच्यासाठीच आम्ही ते वापरत असतो कारण की इतर कोणत्याही गोष्टी वगैरे काही करू शकत नाही आपण त्या बोरिंगच्या पाण्याने कारण ते पाणी खूप च ख चांगलं नसतं ते पाणी खूप जमिनीच्या एकदम आतमधून ते पाणी येत असतं तर जेवढं पण लोखंड वगैरे असतं जमिनीच्या अंदर जेवढं पण कोणता धातू असतो तो धातू त्याला लागलेला असतो तर ते पाणी खूप चांगलं नसतं आणि जर प्याय पिण्याच्या पाणी जर गोष्ट केेली तर पिण्याचं पाणी पण हे आपल्याला आरामात मला आरामात मिळत जातं आरामात मिळून जातं मला कारण कार कारण आमची जी बिल्डिंग आहे तिला पिण्याचं पाणी हे नेहमी चोवीस तास चालू असतं तर आम्हाला पिण्याच्या पाण्याचं पण काही टेन्शन नसतं आणि आम्ही पण पिण्याचं पाणी पण कधीही वापरू शकतो आणि पिण्याचं पाणी खूप स्वच्छ येतं आमच्या आमच्या नळाला तर ती गोष्ट खूप मला आवडते आणि त्या गोष्टीमुळेच आम्हाला खूप आरोग्य चांगलं राहतं आमचं एकदम प्युरीफाय आम्हाला पाणी येत राहतं स्वच्छ तर हेच मी माझ्या म्हणजे नळाचं पाण्याबद्दल बोलू इच्छितो